नमस्कार मी माझ्या काही नोकरीच्या संदर्भात मी दुसऱ्या गावी स्थलांतर होत आहे तर माझे गॅस सिलेंडर हे आधी जुन्या पत्त्यावर होते पण आता मी स्थलांतर झाल्यामुळे मला ते गॅस सिलेंडरचा पत्ता अपडेट करायचा आहे त्या संदर्भात मी आपल्याला फोन केला आहे तर मला त्या संदर्भात चौकशी करायचे आहे गॅस सिलेंडरचा पत्ता चेंज करण्यासाठी मी आपल्याला मागे पण एकदा दिलं होतं परंतु झालं नाही आपल्याकडून बरेच ते आ अडथळे नेहमी येत असतात आता माझा आधीचा पत्ता संगमनेरचा होता आता नंतरचा पत्ता हा पुण्याचा आहे मी मागे देखील तुमच्या जे गॅस वितरणासाठी येतात त्यांच्याकडे मी माझे डॉक्युमेंट दिले होते त्यांनी माझ्याकडून आधार कार्ड वगैरे इतर काही डॉक्युमेंट घेतले होते की आपडेट होऊन जाईल साधारणतः दोन तीन दिवसात असे सांगण्यात आले होते परंतु अजून देखील माझं हे गॅचं पत्ता हे अजून बदल करण्यात आलेलं नाही आहे तर मला त्या बदल करण्यात यावं म्हणजे मला इथं इथं तुमचे कोणती एजन्सी असेल ती त्या एजन्सीचं मला संपर्क साधता येईल आणि ह्या माझ्या आत्ताच्या नवीन पत्त्यावर मला तुमचं गॅस सिलेंडर मागवता येईल हे लवकरात लवकर कृपया तुम्ही प्रोसेस करा कारण की बघितलं गेलं तर ह्या गॅसमुळं काही करता येत नाही माझे जेवणाचे देखील भरपूर हाल होत आहे आता मी सकाळचीच गोष्ट सांगतो तुम्हाला काल रात्रीच गॅस थोडा कमी झाला होता पण आता रात्रीचं तुमचं पाचनंतर सगळं बंद असल्यामुळे मला तुम्हाला संपर्कही साधता येत नव्हता पण मला वाटलं की ॲड्रेस दुरुस्त झाला असंल तर मी सकाळी बुकिंग करण्याचा प्रयत्न केला बुकिंगला सुद्धा रेनचा प्रॉब्लेम येत होता त्याच्यामुळं ते देखील झालं नाही पण मी कॉन्टॅक करण्याचा प्रयत्न केला कॉन्टॅक करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचं म्हणणं होतं की तुमचा ॲड्रेस अजून अपडेट झालं नाही जुन्या ठिकाणीच तुमचा अजून ॲड्रेस दाखवत आहे त्या ठिकाणी आम्ही गॅस सिलेंडर पोचू शकतो पण मी जर नवीन ठिकाणी असेल तर मी जुन्या ठिकाणचं गॅस सिलेंडर पाठवून काय करू त्या संदर्भात माझं लवकरात लवकर ती पूर्तता तुम्ही गॅस सिलेंडरची करून दिलं पाहिजे त्याला जास्त काही वेळ लागत नाही असं मला वाटतं तर त्यामुळे तुम्ही माझा तो ॲड्रेस अपडेट करून मला गॅस सिलेंडर इकडं तातडीने पाठवून देण्यात यावं मी फोन केला परंतु फोनही देखील लवकरात लवकर रिसिव्ह आपल्या इथं केला जात नाही आणि गॅस संदर्भात सांगायचं झालं तर इतर देखील माझे थोडे कंप्लेन्स आहे गॅस टाकी सध्याचं सिल देखील त्याला येत नाही आहे त्या संदर्भात देखील मला चर्चा करायची होती की बरेच दिवस झाले की आपल्या आधी आहे ना चौदा किलोची टाकी ही सीलपॅक यायची परंतु आता सीलपॅकसुद्धा येत नाही आहे आधी चेकिंग केले चेकिंग करून देण्यात येत होती त्याच्यानंतर आपल्या इकडं काटा असायचा त्या काट्यावर वजन चेक केलं जायचं हे इतर सर्व गोष्टीकडं आता आहे ना आपल्या गॅस एजन्सीचं दुर्लक्ष होत आहे त्याच्यामुळं समोरच्या ग्राहकांमधील देखील मनामध्ये शंका निर्माण होत आहे तशी शंका मला देखील होत आहे हेसुद्धा आपल्याला मी कळू इच्छितो त्याच्यामुळं आपण लवकरात लवकर याकडं लक्ष द्या आणि या गॅस संदर्भात पूर्णतः आपण पुढील कोण तुमचे अधिकारी असेल त्यांना या संदर्भात माहिती द्या आणि राहिला प्रश्न अपडेटचा हा पत्ता लवकरात लवकर तुम्ही मला अपडेट करून द्या म्हणजे मला पुढच्या गैरसोय होणार नाही कारण की माझा पूर्णपणे एक गॅस संपलेला आहे त्या संदर्भात तुम्ही मला एक ते दोन दिवसात या संदर्भात कृपया मला कळवा काय झाले पुढे